तुमची आर्थिक स्थिती कुठलीही असू दे पण आता ठराविक वस्तू स्वयंपाकघरात लागतातच म्हणजे तुला मी सांगते माझ्या ज्या मदतनीस बायका आहेत ना त्यांच्याकडे पण मिक्सर आहे फ्रीज आहे गॅस आहे असं कोणी तुला आता दिसणार नाही की जे चुलीवर स्वयंपाक करत आहे त्यामुळे माझ्याही किचनमध्ये मिक्सर आहे ओवन आहे मायक्रोवेव फ्रीज फूड प्रोसेसर टोस्टर गॅस तर आहेच पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मी खरं सांगू का या व्यतिरिक्त पण मी घेतलेले अनुभव आहेत बरं का माझ्या लहानपणी जेव्हा मिक्सर उपलब्ध तर होते पण घरच्यांना वाटायचं की मिक्सरवरचं वाटण ह्याने काही भाजीची मजा येत नाही ते पाटा वरवंट्यावरचंच पाहिजे तर दर रविवारी बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलींची स्पर्धा असायची कुणाचं वाटण बारीक आणि लवकर तयार होईल त्याच्यामुळे मध्ये अनेक वेळा मी विजय मिळवलेला आहे बरं का अतिशय उत्तम वाटता येतं मला पाट्यावर वरवंट्यावर खलबत्त्यावर कुटता येतं कारण तेव्हा वर्षाचे मसाले घरातच करायचे आणि मग डंकावर गेलं तर गेलं नाही तर मग घरात कुटायचे ते चाळायचे ही सगळी कामं आम्ही केलेली आहेत आईला मदत म्हणून त्या व्यतिरिक्त गावाकडे जेव्हा मी माझ्या आजोळी जायची त्या वेळेला आडाचं पाणी सुद्धा शेंदलेलं आहे आडाचं पाणी शेंदणं हा प्रकार नवीन मुलांना खरंचंच माहिती नसेल पण चाळीस चाळीस बादल्या आडाचं पाणी ओढून ते वापरलेलं आहे कारण तिथे मदत म्हणजे काय ना किचनमध्ये लहान मुलांना कोणी घेत नसे स्वयंपाकघरामध्ये इतका अनुभवी व्यक्ती असायच्यामुळे आम्हाला कुठे काम तर आम्ही ही कामं करायचो गंमतीचा भाग म्हणजे आता तो इथे विद्युत उपकरणामध्ये येत नाही आहे तरी सुद्धा सांगते तो वाडा शेणाने सारवायला लागायचा तर आम्ही सगळी वानर कंपनी म्हणजे आम्ही सगळी मुलं मुली ते मा मा मावशी बरोबर शेणाने घर सारवायचो ती फार मजा होती आणि मुख्य म्हणजे वेगळा व्यायाम करायला लागत नव्हता कारण तुम्ही ते सगळं हाताने करायचात आणि स्वतःचं म्हणजे शरीर वापरायचात त्यासाठी त्यामुळे एक तर उत्तम आरोग्य भरपूर भूक आणि छानपैकी आडवं पडल्या पडल्या झोप ह्या तीन गोष्टी ह्या मशीन नसलेल्या काळामध्ये सहज उपलब्ध होत्या ज्या अनेक लाखो रुपये दिलेत तरी तुम्हाला नाही मिळू शकत तर हा त्या वेळचा फायदा होता पण आता सगळी विद्युत उपकरणं काळानुसार माझ्याकडेही आहेत अनेकांच्या घरात असतात मदतनिसांच्याही घरात असतात आणि ती वापरणं अतिशय सोपं असतं पण मी खरं सांगू का फ्रीज नव्हता तेव्हा बरं होतं कारण रात्रीचं जेवण झालं ना की वाटीभर जे काय अन्न उरायचं तर तो नऊ वाजता एक आमच्याकडे दे रे राम भगवान असं म्हणत एक भिक्षुक यायचा त्याला देऊन बायका मोकळ्या व्यायच्या लक्ष्मी म्हणून एक पोळीचा तुकडा ठेवायच्या आणि झालं संपला विषय फ्रीजमुळे ते अन्न साठवलं जातं जे की आरोग्याला योग्य नाही त्यामुळे खरंच नसावा पण तो लागतोच आपल्याला फूड प्रोसेसर अनेक महिला फक्त कणिक मळण्यासाठी फूड प्रोसेसर वापरतात पण त्यामुळे हाताच्या व्यायामाचं काय बरं हाताला व्यायामच होत नाही टोस्टर आहे गॅस आहे मिक्सर आहे ओवन आहे सगळ्या आवश्यक गोष्टी आहेत परंतु जसे त्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत पण या गोष्टी अगदी आवश्यक आहेत